मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं कारण क्रिकेट एक वेगळाच जोश असतो म्हणजे एकदम खतरनाकच काम क्रिकेट म्हणजे नात बरेच काम आहेत तो विषय खेळणे कालच वेगळ्यात

जसं की आता समजा क्रिकेटमध्ये खेळतामध्ये काही काही जन्स माझं म्हणजे एक काही काही मित्र होता त्या संगट माझे वैर होतं वैर म्हणजे भांडणं होतं भांडणं आपल्या बोलीभाषेमध्ये भांडणी तर भांडणं होती मग त्याचे माझी कधी अशी कधी की पटलंच नाही मग क्रिकेट खेळत असताना त्याचं माझं पटायचं तुम्ही तो पण चांगला वया मी बॅटिंग चांगल्या करायचो तो पण बॉलिंग चांगला करावं लागतं बॅटिंग बॉलिंगचा आमची गावाला चालली होती तितक्यात मी कॅप्टन असायचो तो कधी असायचा त्यावेळी आमचं आणि त्याचं कॉन्झर्वेशन चांगला व्हायचं पण ती एक म्हणजे भावना त्याच्यात त ते त्या गोष्टींमध्ये मी भावना एक मजे असं आपुलकी वाटायचं नंतर आम्ही आता बोलतो पण ते खरं म्हणत म्हटलं तर क्रिकेटमुळेच मी कोण ते खेळामुळेच मी ह्याच्यात आलो नंतर खो खो खो खोमध्ये पण तो खतरनाक प्लेयर होता एकदम राडाच

तेव्हा त्याच्यामुळं खो खो गाव शिक त्यानं आम्हाला खो खो शिकवलं त्या सगळ्यांना वर्कआऊट केला भारी तो भारी असायचा आणि मग ती एक उद्दिष्ट्य की खेळ खेळ खेळण्यामुळं माणसे जवळ येतात जवळ आले की माणसाला माणसं आपल्याला आपल्या बघण्याचा दृष्टी पण बदलतो खेळामध्ये व वैयक्तिक कधी कोणासून भांडणं करू नये नये तुझ्या दुक्भावना दुखवू नये

खेळामुळे म्हटलं तर मी क्रिकेटमुळे मी प्रभावित झालो मला कारण तो क्रिकेट खेळ खूप आवडतो आणि क्रिकेट खेळामध्ये एक चांगली गोष्ट हे आहे